हॅलो दादा मी पुजा बोलते मला कॅब बुक करायचं करायची होती अर्जनसाठी मला अकोल्याला जायचं होतं तेथे माझी एक अर्जंट मीटिंग आहे तरी मी सध्या बँके स्टॉपवर उभी आहे तर तुम्ही मला इथून पिक करून करू शकता का जेणेकरून आपण तेथे लवकर पोहोचू आणि तुमचं रेंट वगरे काय आहे ते पण सांगा ते मी पे करून देऊ देई